आमच्या इकडे जास्तीतजास्त आमच्या जिल्ह्यामध्ये म्हटलं तर जास्तीतजास्त पाण्याची अडचण कारण की पाणी हे सर्वात मूलभूत गरज आहे आणि त्याचाच जास्तीतजास्त सामना करावा लागतो आणि पाणी आठ आठ दिवस नळ कनेक्शनमधून पाणीच येत नाही कधी कधी पंधरा पंधरा दिवस येत नाही त्यामुळं पाणी भेटत नाही त्यामुळं कामं ठप्प होतात आणि कामं ठप्प झाले त्यामुळे दैनिक जीवनामध्ये आवश्यक असणार पाणी मग विकत घ्यावं लागतं ह्या काही भरपूर मोठ्या गोष्टी अडचणी आहे त्याच्यानंतर रस्त्यांची ट्रॅव्ह येणं जाणं करताना रत्यावर खड्डे आहेत त्याचा आपणाला येता जाता तकलीफ त्रास होतो आणि नेत्यांकडनं मी अशी अपेक्षा करतो की त्यांनी या यावर काही सुधारणा करायला हवी पण ते लोकं काही यावर लक्ष देत नाही